मी फ्लिपकार्ट या ऑनलाईन शॉपिंग ॲपवरून साडी ऑर्डर केलेली होती मला सात दिवसात ही ऑर्डर माझ्या घरपोच मिळाली कॅश ऑन डिलिव्हरी असल्यामुळे मी ऑर्डर घरी माझ्या हातात मिळाल्यावरच मला पैसे द्यावे लागले मी जेव्हा ती ऑर्डर ओपन केली तेव्हा त्यामध्ये मी ऑर्डर केलेली साडी होती साडी खूप छान होती जसं त्यांनी मला फोटो दाखवलेला होता तशीच ती साडी होती फॅब्रिकही छान होते आणि कॉस्ट पण खूप कमी किमतीमध्ये मला छान अशी साडी मिळाली त्यामुळे मी फ्लिपकार्ट या ऑनलाईन शॉपिंग ॲपचे खूप आभारी आहे